भारतातील रोजगाराचे चित्र तर तसे चांगले आहे पण कधीकधी पाणी पावसामुळे खूप नुकसान होतात त्याचे तर खूप गंभीर परिस्थिती राहते आणि तसे म्हटलं तर एकासाठी चांगले पण आहे तो जेव्हा माल विकते त्याकरिता त्यांना पैसे मिळतात पण कधीकधी मालाचे दर पण इतके कमी होऊन जातात की त्यांना खूप भारी जातात त्यामुळे सध्याची परिस्थिती तर थोडी चांगलीच आहे पण मागील जी परिस्थिती होती ती खूप भयानक होती त्यामुळे आता तर खूप नवीन नवीन निघालेले आहे त्यामुळे आताच्या परिस्थितीत थोडा बदल आहे